मी माझ्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडे लावते त्यामध्ये गुलाब मोगरा जाई त्याबरोबर चाफा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलां फुलांची मी झाडे लावते गुलाबाची वेगवेगळ्या कलरचीही मी झाडे लावते न ते झाडे लावण्यामागे माझा उद्देश असा असतो की घरा घरासमोर माझी बाग आहे घरास घरासमोर बाग असल्यामुळे तिथे जे फुलझाडे आहेत त्या फुलझाडामुळे घरात घरासमोरचं त्याचबरोबर घरामध्येही प्रसन्न वातावरण राहतं व सगळे सगळे कार्य व्यवस्थित पार पडतात त्याचबरोबर देवपूजेसाठी आम्ही आमच्या बागेतीलच फुले वापरतो आनि जर घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल तर मोगऱ्याचे मोगऱ्याच्या फुलांचे गजरे करून आम्ही सगळ्यांना देतो